मी काही दिवसांआधी बजाजचं मिक्सर घेतलेलं बजाजचं मिक्सर हे खूप चांगलं निघालेलं आहे त्याची वायरिंग चांगली आहे जी फिरण्याची चकरी आहे ती चांगली आहे त्याची बटन चांगली आहे त्याच्यामध्ये जे तीन पॉट आम्हाला भेटलेले आहेत ते पॉट चांगले आहेत त्याच्या ज्या ब्लेडस आहे पॉटच्या त्या पण चांगल्या आहेत धारदार पॉटची जी झाकणं आहेत ते झाकण बरोबर फिट बसतात त्याला आणि ही जी आहे मिक्सर ही चालवायला पण चांगली आहे आणि हलकी आहे सोपी आहे तर त्याच्यामुळे आम्हाला मिक्सर चालवायला कोणताही त्रास होत नाही मिक्सरवरती लवकर बारीक होते कोणते पण मसाले बारीक करायला घेतलं तर हा प्रोडक्ट जो आहे हा मिक्सर सगळ्यांना आवडलेला आहे बजाजचा